मला पुना ही खूप जास्त प्रमाणात आवडते कारण तितली देवस्थाने तिथलं नैसर्गिक वातावरण तिथल्या लोकांची भाषा मराठी बोलण्याची पद्धत ही मला खूप जास्त आवडते परत खडकवासला धरण तिरूपती बालाजी मंदिर तिथे एक भोर म्हणून ठिकाण आहे तिथेपण डॅम आणि तिथलं नैसर्गिक वातावरण राजवाडे ही खूप मला आवडतात तिथे एकदम असं शांत वाटतं त्याचप्रकारे महाबळेश्वर तिथे लागूनच महाबळेश्वर आहे महाबळेश्वरला पण एकदम असं थंड वातावरण एकदम एवढं शांत वाटतं आणि नैसर्गिक वातावरण असल्यामुळे ते मला खूप जास्त आवडते